हो मला असं वाटतं प्रेक्षकांमध्ये भावना जागृत करण्याची ताकद नृत्यामध्येच आहे कारण प्रेक्षक धुंद होऊन त्याचे सगळे जे काही त्याला ताणतणाव आहे ते विसरून आनंदाने त्या गाण्यावर थिरकत असतो त्यामुळे संपूर्णपणे त्याच्या शरीराची हालचाल होत असते छान पद्धतीचे संप्रेरक त्याच्या शरीरात प्रेरक होत असतात त्यामुळे त्याला आतून आनंद होतो आणि छान पद्धतीने त्याचे मानसिक आरोग्य आहे ते छान पद्धतीने सुधारत असतं आणि खरंच मला असं वाटतं की नृत्यामध्येच आहे ती ताकद त्यामुळे नृत्य हे